शेतात काम करताना आम्हाला छान वाटते कारण शेतामध्ये जो ही शेतामध्ये पीक असते ना ते खूप छान दिसते आणि त्यामध्ये काम करायच्या वेळेस बाकीच्या बायका असतात मग तेव्हा आम्ही गप्पागोष्टी करतो आणि बायका असतात त्या इकडच्या तिकडच्या कोणी सासूसुनेच्या भांडणाविषयी सांगतात काही सामाजिक समाजामध्ये काही चालू असले तर त्याच्याविषयी माहिती सांगतात की समाजामध्ये काय सुरू आहे जर काही प्रोग्राम असले तर त्याच्याविषयी माहिती शेतामध्ये बायका एकमेकींबद्दल सांगतात की असे कार्यक्रम सुरू होतात आणि घरातही काम करत असताना घरामधले व्यक्ती काम करताना काय बनवत आहे काय करत आहे म्हणजे त्यामध्ये कसा दिवस निघून जाते काही कळतंच नाही आणि अशी घरातलेही कामं करताना आपण बनवायला लागलो की घरातला व्यक्ती आपल्यासोबत बोलते काय सुरू आहे काय नाही आणि शेतीमध्ये पेरणी करताना आम्ही गी पेरणी करताना गाणे गायले जातात लोकगीत म्हणतात एकमेकींसोबत बोलतात आणि एकमेकींविषयी नकलाही शेतात म्हणजे कोणाला काम करायचं जर जीवावर आलं असा इंटरेस्ट गेला थकल्यासारखं वाटलं तर कोणी असं थोडंसं काय तरी असे हातपाय हालवून म्हणजे ते आपलं हसवलं की आपलं कसं असं वाटतं की आपलं दमलेलं आहे दम आलेला आहे तो पूर्ण थकवा निघून जाते आणि कोणी असं मजा की सारखं कायतरी इंटरेस्टींग केलं की मग सगळ्याचा थकवा निघून जाते आणि छान वाटते म्हणून असं वाटते की शेतामध्ये गेल्यावर आपण एकमेकीसोबत चांगले बोलतो चालतो आणि कामं करतो म्हणजे ते केलं की त्याचा उत्साह अजून वाढते आणि असं वाटते की आता पाणी प्या आणि परत आपण कामाला लागू आणि आमचा कसा वेळ निघून जाते ते कळतही नाही